आमच्या संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या ऋतूकलनाकडे आता अशा पूर्वीच्या काळासारखं काही असं वाईट नजरेनं पाहत नाही कारण आता सर्व जण सुशिक्षित असल्याकारणामुळे ते स्त्रियांचा जो ऋतूकाल आहे हा प्रत्येकाला माहीत आहे आणि त्याच्यासाठी उपाय म्हणून आता ते पॅड निघाले आहेत त्यांचा वापर करूनसुद्धा त्या स्त्रियांना सहकार्य केलं जातं कारण त्यांचं ते